भारतीय कलांमधील आदिवासी कलाकारांची वारली चित्रकला हातमागावर विणण्याचे कापड राजस्थानी विणण्याचे कापड हे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत परंतु बदलत्या काळानुसार त्या लोप पावत चालल्या आहेत लुप्त होत चालल्या आहेत त्यांना टिकून ठेवणे फार गरजेचे आहे आपली येणारी जी पिढी आहे त्यांना आपल्या पूर्वजांच्या कलाशैली आणी कलागुण हे माहीत पडायला हवं नवीन येत येणारे तंत्रज्ञान यामुळे काम तर फास्ट होते आणि अति चांगल्या प्रकारेसुद्धा होते परंतु त्यामुळे जे जुने कलाकार आहेत त्यांचा उदरनिर्वाह त्या कलेच्या भरवशावरच होत आहे परंतु आता त्या लोप पावत चालल्या आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनाला आणि किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाला मोठा प्रश्न निर्माण होत आहे त्यांना दोन वेळेच्या अन्नाचीसुद्धा सोय यायात कलागुणांमुळे लागत आहे त्यामुळे त्यांना गव्हर्मेंटने किंवा सरकारने त्यांच्या कलांना वाव मिळवून देण्यास गरजेचे आहे